तो वेळ माझ्यासाठी खूप कठीण होता जेव्हा मला माझ्या बॉससोबत काम करावं लागलं मला त्यांच्याशी काम करायला नाही आवडत पण तरीही मला करावं लागलं मी जे ही काम करत होते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी खूप चुकी काढत होते जे ही काम करायची त्यांना कधीच नाही आवडत होता मी खूप प्रयत्न केला की माझं त्यांना माझं काम आवडू लागेल पण त्यांना माझं काम आवडतच नव्हतं मी रात्रभर आपल्या कलीग्सकडून त्या कामाची ट्रेनिंग घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना मी माझं काम दाखवायची तरी त्यांना नव्हतं आवडत मी या गोष्टीचा खूप प्रयत्न केला की हो मला माझं काम छान करायचं आहे त्यांना आवडायचं आहे म्हणून मी त्या गोष्टीचा खूप प्रयत्न केला तरीही त्यांना माझं काम नव्हतं आवडत मी खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला त्यानंतर कुठे त्यांना माझा काम आवडू लागला आणि आता आम्ही सोबत काम करत आहोत आणि त्यांच्यासोबत काम करायचा माझा एक्सपीरियन्स आता खूप छान आहे